हॅलो ड्रायव्हर साहेब बोलतात ना बरं बरं बरं आणि ड्रायव्हर साहेब आम्हाला एक महाराष्ट्राचं म्हणजे फिरायचं आहे पूर्ण इथं म्हणजे महाबळेश्वर किंवा महाराष्ट्रात दर्शन करायचं आहे तर महाराष्ट्रात दर्शन करून तिथं राहण्याची व्यवस्था कुठं कुठं करता येईल कसं कसं करता येईल थोडं सांगाल का आम्हाला थोडसं त्याच्याविषयी मार्गदर्शन कराल आम्हाला अकोल्याहुन निघायचं इथं आ हं अकोला हा अकोल्याहुन शेगाव शेगाववरून तसंच दर्शन करत करत निघायचं महाराष्ट्र दर्शन करायचं आहे

बरं बरं बरं बरं बरं बरं अच्छा अच्छा अच्छा अच्छा म्हणजे व्यवस्थित व्यवस्थित हा एका दिवशी ना दो दोन अच्छा बरं बरं बरं बरं या म्हणजे तिथं शेगाव वगैरे राहण्याची व्यवस्था राहील ना बरं पण म्हणजे पहिला मुक्काम शेगावलाच करायचा आहे शेगावचं दर्शन वगैरे झालं की शेगाववरून मग समोर निघायचं आहे हा हो चालते चालते आणि तिथून मग आपण कसं कसं जाता येईल आपल्याला कुठं दुसरा मुक्काम करता येईल अच्छा संभाजीनगर हा हा हा तिथं पण राहण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे ना चालेल चालेल काही हरकत नाही काही हरकत नाही ठीक आहे सर काही हरकत नाही चालेल मग तुमच्या भेटीसाठी आम्ही उद्या येऊ का परवा येऊ बरं बरं चालेल काही हरकत नाही चालेल ठीक आहे ठीक आहे परवा दिवशी सकाळी येऊ का अकरा सकाळी येऊ का संध्याकाळी येऊ दुपारून का ठीक आहे सर काही हरकत नाही चालेल येतो मग आम्ही आ ठीक ठीक ठीक येतो ड्रायव्हर साहेब हो हो ठीक ठीक